हां अगं मावशी तुला मी अशासाठी फोन केला आहे की मला जरा ना मंगळागौर करायची आहे तर मला त्याचं सगळं माहिती हवी आहे तर मला तुझंच नाव सुचलं तू मला अगदी छान सगळं व्यवस्थित सविस्तर सांगशील नाही नाही बरोबर आहे गं अगं पण तूच तुझ्याकडून ऐकून ऐकून आणि उत्साह वाटायला लागला आहे मला वेगवेगळं सांगत असतेस काय काय म्हणून म्हटलं तुलाच विचारते आणि काय हो हो हो हो तर म्हणजे ते उपास कसे करायचे असतात म्हणजे एक ब संध्याकाळी जेवायचं वगैरे की पूर्ण दिवसाचा

हो मावशी पण ते मंगळागौरीचे काही खेळ वगैरे पण असतात ना गं एक कसे सगळ्या मंगळवारी असतात की ते शेवटच्या मंगळवारी

हां हां मग ती काही तसबीर पूजायची असते का कलश पूजायचा असतो असं काही असतं का गं अच्छा

पण मग बरं हे तर तू मला सांगितलंस पण मला आता आणखी एक विचारायचं आहे की जेव्हा मी उपास करणार तेव्हा मला सकाळपासून म्हणजे असं फळं की उपासाचं पण काही खाल्लं तर चालतं म्हणजे जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचं तू कसं केलं असतंस असं मला सांग मला फार चांगल्या पद्धतीनंच करायचं आहे ते

हां हां

अच्छा अच्छा अच्छा अच्छा अच्छा आणि धूतवस्त्र घालायचं किंवा कुठच्या रंगाचं वस्त्र नेसायचं असं काही असतं का हो हो हो ते झालंच बरोबर हां अच्छा अच्छा अच्छा आणि मग ते वाण जे आपण देतो ते काहीही चालेल ना म्हणजे असं वस्त्रच द्यायचं वगैरे असं काही नाही ना आणि मग त्याचं पण प्रॉपर उद्यापन असतं का पाचव्या मंगळवारी असा प्रकार आहे का तो काही मग ते काही ते काय करायचं उद्यापन करायचं म्हणजे आपण ते विसर्जनच करायचं हां हां आणि मग निर्माल्यातच आपल्या टाकलं तरी चालतं अच्छा पण मला आता विचारायचं आहे की माझ्याकडे मंगळागौर आहे जरी मी पाचजणांच्या घरी पुजली तरी माझे माझा कलश तो देवाच्यासमोर पूर्ण पाच मंगळवार राहणार की कसं

हां हां बरोबर बरोबर हां हां हां चालेल हां हां हां आणि मला काही आठवलं तर मग मी तुला करेनच नंतर फोन आत्ता मला बेसिक बरंचसं समजलं आहे पण नंतर मला वाटलं तर मग करते तुला फोन हां ठीक आहे ठीक आहे चल आणि तुला पण यायचं आहे हां का हां चल चल ठेवते ठेवते